सूर्य हा सर्वात जास्त आवडतो कारण सूर्य स्वतः जळतो आणि दुसऱ्यांना प्रकाश देत राहतो तर त्या ग्रहाची विशेषता ती आहे आणि त्याच्यापासून आपल्याला एक बोध शिकण्यासारखा मिळतो की स्वतः जळत राहणे आणि दुसऱ्यांना प्रकाश देत राहणे म्हणून हा ग्रह मला सर्वात जास्त आवडतो आणि तो कोणालाही अंधारात जाऊ देत नाही तो जेव्हा जातो तेव्हा सगळीकडे अंधारच करून जातो म्हणून सूर्यापासनं भरपूर काही शिकण्यासारखं असल्यामुळे मला त्या ग्रहाचा अभिमान आणि त्या ग्रहाबद्दल खूप चांगलं वाटतं